मी चित्र काढताना प्रथम त्या चित्राचे रफ स्केच तयार करून घेतो चित्र काढण्यासाठी मला एकदम डायरेक्ट असं डोक्यात कल्पना करून चित्र काढता येत नाही त्यामुळे मी ऑनलाईन यूटूबच्या साहाय्याने येणारे व्हिडीओज बघतो आणि त्यानंतर चित्र काढतो मी अलीकडेच एक हनुमंतरायांचं चित्र काढलं होतं हनुमानजींची चित्राद्वारे रांगोळी साकारली होती आणि त्यामुळे त्याला काढण्यासाठी पहिले पेनाने रफ स्केच तयार केलं त्यानंतर त्यामध्ये पेंटिंग करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर फार असं चित्र बनून तयार झालं